जर एखाद्या म्हणजे रोडवर प्राणी जात असले आणि आपण आ मो आव्हानांनी त्या र रोडवरून प्रवास करत असलं तर तर मग म्हणजे त्या प्राण्यांना पहिलं जाऊ द्यायचं आणि नंतर आपण जायचं असं माझं म्हणणं आहे तर मग माझ्यासोबत कधी असं घडलं तर मी त्या पहिल्या ते गाडी जे म्हणजे आव्हाने जातील ना त्यांना हात देऊन थांबवेल आणि त्यांना सांगेल की प्लीज तुम्ही थांबवा या प्राण्यांना पहिलं रस्त्या रस्त्यावरून जाऊ द्या नंतर तुम्ही जाऊ शकता कारण आपण म्हणजे आपणही निघून जाऊ आणि ते पण निघून येतीन तर ॲक्सीडन होण्याची शक्यता होईल तर दो माझं म्हणणं असं आहे की तर आपण थांबून जाऊ या आणि प्राण्यांना पहिला निघून जाऊ द्या आणि नंतर आपण पण जाऊ आणि माझ्या अशा अशा प्रकारे मी म्हणजे काही मदत करेल आणि असं नाही तर मग सांगेल की समजा न आपण रोडवर म्हणजे स आव्हाने ग म्हणजे त्याच्यावर पोस्टर लावू शकतो की प्राणी आपल्या म्हणजे रोडवर प्राणी वगैरे काही आले तर त्यांना पहिल्या निघून जाऊ द्या नंतरच आपण जावे कारण म्हणजे काही जंगली प्राणी जे रोडावर येतात ना ते समजा ती येतात त्यांना असं वाटते म्हणजे आपण आव्हान घेऊन पुढे निघतो आणि त्यांना असं वाटते की हे मॉ म्हणजे माझ्यावर हल्लाच करत आहेत का तर ते पण म्हणजे आपल्यावर हल्ला खू पोहोचू शकता तर कधीही पहिला त्यांना निघून जाऊ द्या नंतर आपण निघून जावे